वाचन करताना एखाद्या भाषेचे भाषिक ज्ञान असणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण भाषिक ज्ञानामुळेच आपण त्या भाषेतील शब्द वाक्यरचना व्याकरणाचे नियम त्या वाक्यांचा अर्थ अधिक प्रभावीपणे समजून घेऊ शकतो उदाहारणार्थ जर एखादा विद्यार्थी मराठी भाषा शिकत असेल आणि त्याला मराठीतलं पुस्तक वाचायचं असेल तर त्याला त्या भाषेतील शब्दसंपत्ती क्रियापदांचे काळ वाक्यरचना आणि समजून घेण्याची क्षमता हवी ते ज्ञान त्याच्याकडे नसेल तर तो फक्त शब्द ओळखेल पण संपूर्ण अर्थ मात्र त्याच्या लक्षात येणार नाही भाषिक ज्ञानामुळे आपण संदर्भ समजू शकतो म्हणजे एका वाक्यातला शब्दशः अर्थ आणि प्रत्यक्ष अर्थ यात फार मोठा फरक असतो जसं की पावसाळ्यात आभाळ भरून येतं या वाक्यात फक्त शब्द ओळखून उपयोग नाही त्याचा खरा अर्थ समजण्यासाठी त्या भाषेतील सांस्कृतिक आणि भाषिक संदर्भही माहीत असावे लागतात भाषिक ज्ञानामुळे वाचकाला लेखकाचा हेतू त्याचे भावनिक रंग उपमा रूपक आणि इतर अलंकारिक भाषा ही समजते त्यामुळे वाचन अधिक समृद्ध आणि प्रभावी तसंच अर्थपूर्ण होतं शेवटी भाषेचं सखोल ज्ञान असल्यानं वाचक विचार करण्यास प्रवृत्त होतो तो प्रश्न विचारतो तुलना करतो आणि त्या लेखनातून नवनवीन ज्ञान प्राप्त करतो म्हणूनच वाचनामध्ये भाषिक ज्ञान हे केवळ पूरक नाही तर अत्यावश्यक असतं